गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी गॅस सिलेंडरचा ग्राहक क्रमांक डायल करावा लागतो आणि तो डायल केल्यानंतर मग कुठेतरी बुकिंग होत असते बुकिंग झाल्यानंतर तीन ते चार दिवसामध्ये गॅस सिलेंडरची डिलेवरी होत असते गॅज एस गॅज गॅस एजन्सीला कॉल केल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला प्रतिसाद मिळत असतो आणि त्या प्रतिसाद मिळाल्यानंतरच आपल्याला माहिती होत असते की आपलं सिलेंडर किती दिवसामध्ये आपल्याला घरपोच मिळणार आहे आणि कधीपर्यंत मिळणार आहे त्यानुसारच आपल्याला आल्यानंतर त्यांना त्यांच्याकडून गॅस सिलेंडर घ्यायचं असते आणि गॅस सिलेंडर घेतल्यानंतर त्यांना पैसे द्यावे लागत असते